रायगड जिल्हा म्हणजे पूर्वीचा कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड म्हणून या किल्ल्याचं नामकरण या जिल्ह्याचं नामकरण रायगड झालं आहे या किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गा बगीचांबरोबरच शिवाजी महाराजांची एक मोठा पुतळा तिथे आहे त्यानंतर रायगडमधील प्रतापगड येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्यानंतर आजूबाजूला असलेले जे बंदर आहेत चौल अलिबाग मुरुड दाभोळ थळ सारखी प्राचीन बंदरे इथे आहेत त्या बंदरांवर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्यावेळेला आरमार दल उभं केलं होतं आणि आजही काही दीपगृह हे खांदेरी सारख्या बेटावर दीपगृह रायगडमध्येच आहे नारळी पोफळीच्या बागा प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ पूर्वी इंग्रज मसाल्याचे पदार्थ रायगड जिल्ह्यामधूनच घेऊन जायचे तिकडे त्यानंतर कनकेश्वर दत्त मंदिर अशी शंकराची मंदिरं प्रसिद्ध आहेत आज ह्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे उद्योग आहेत आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजेच आर सी एफ कारखाना नवरत्न कंपनी म्हणून त्याला आज नावाजलेलं आहे जे एस डब्लू रिलायन्स सारख्या औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्या इथे आहेत महाडमध्ये चवदार तळे हे प्रसिद्ध आहे त्याचबरोबर महाडमधील माळीण गांव भूस्खलनामुळे झालेले माळीण गांव आज पुन्हा नव्याने उभे राहिलेले आहे दासगांवमधील काही दिवसापूर्वी झालेलं भूस्खल भूस्खलन या घटना जरी दुर्दैवी असल्या तरी त्यातील त्यातील आदिवासी समाज हा पुन्हा नव्याने उभा राहिला आहे हेच औद्योगीकरणामुळे विकसू विकास झालेला आहे